हो हो मी जिओ मार्टमधून बोलत आहे मॅडम हो आहे ना जवळच आहे हो होम डिलिव्हरी पण देऊ शकतो आम्ही आम्ही सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत रात्री करू शकतो हो सांगा ना लिहून घेते ठीक आहे ना पूर्ण टोटल तुमचे दोनशे रुपये अजून काही पाहिजे का त्याच्यामध्ये तुम्हाला हो हो पनीर आहे मटर आहे अच्छा ठीक आहे ना अज अजून तुम्हाला पूर्ण मिळून आता सहाशे रुपये झाले तुमचा जास्त ऑर्डर आहे तर मी तुम्हाला डिस्काउंट देऊन देईल तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट देईन मी अच्छा ठीक आहे ना मग पंधरा पर्सेंट करून देऊ कॅश ऑन डिलेवरी पण चालते आणि ऑनलाईन पण चालते पण तुम्हाला माझ्याचकडून मग माल पण घ्यावं लागेन मग मी नेहमी तुम्हाला पंधरा पर्सेंट डिस्काउंट देऊन देईन ठीक आहे ना हां सांगा

ठीक आहे किंवा मी तुम्हाला फोन किती वेळात पाठवून देते तुम्ही राहा ना मी एक तासात तुम्हाला हा पाठवून देईन माल ठीक आहे आणि याच्यानंतर पण तुम्ही ह्या या आमच्या शॉपमधून ठीक आहे मॅडम